जेव्हा मी माझा फोन घेतला होता नवीन ते कसं आम्ही ऑनलाईन बघतं ते खूप चांगलं दिसतं त्यांच्या चीप चेस्ट चीप सेट आणि त्याचा मोडाल त्याचा फ्लॅश त्याचा कॅमरा ते कसे ते फोटोग्राफर क्लिक करून ते ठेवतात तिथे ते चांगला दिसतात पण जेव्हा आम्ही घेतात फोन तेव्हा कसं आहे ना ते फोन आहे ते आम्ही एक्स्पियन्स करतात ते ह्या असा तयार दिसतात तसाच काय नाही आहे तो नॉम्मल फोन असता तर हां त्याच्यामध्ये काय ॲडनफेजेस असतात की हा तुम्ही असा यूस करू शकता ते सगळं वेगळं आहे नवीन फीचर असतात पण जेव्हा मी पण माझा फस्ट फोन घेतला होता अनपीओचा त्याच्यामध्ये ते जास्त चांगल्या फीचर असतात तर लाईक थ्री फिंगर्स स्कीन शॉट वगैरे ते नवीन आले होते आणि त्याच्यामध्ये फिंगर प्रिंट होते साईड फिंगर प्रिंट ते पण नवीन आले होते आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या आय प्रोटेक्शन तस फिसास्च मधलं आले होते आणि डाक थीम वगैरे आणि एमर्जन्सी कॉलमध्ये तुम्ही तुमच्या पेरेन्सचा नंबर टाकू शकता तिथे ते जास्त चांगला ऑप्शन असतात कारण की तिथे तुम्ही कुठे फसला तेव्हा तुम्ही इमर्जन्सी कॉल करता ते कसं डायरेक पुलिसला लागतात पण तिथे ते ऑप्शन ठेवला असते की तुमचा पॅन्सचा कॉल नंबर तुम्ही ठेऊ शकता आणि त्यांना डायरेक कॉलाक जाव जातात इन इमर्जन्सी ते मला जास्त आवडलं होते आणि ते फोन पण होते ते चांगला असते बिकॉज ते फोनला मी दोन वर्ष यूस केला होता आणि त्याचामध्ये काय जास्त दिक्कत आली नव्हती आणि जे फोन होतं ते ते खूप चांगला चालतं पण त्याचा बॅटरी वगैरे चाये त्याचा बॅटरी होते त्याचा बॅकअप पण चांगला होता आणि कॅमेरा पण चांगला होता मेन रिजन ते असतं ना की तुम्ही किती मग आणि किती पे करतात फोनला आता आम्ही कसं आहे की नॉम्मल घेतले होते वीस हजारचा फोन पण ते चांगला होता कारण की आजच्या टाईममध्ये वीजाचा ते जास्त फोन चांगला आहेत नाही ते चाळीस पन्नास साठ अजून तसं वरती येतात पण त्याच्यामध्ये कसा की ते फीचसचे ॲडन केले होते ते जास्त चांगलं होते आणि मी वापरला तरी पण ते चांगला होता आणि ते खूप चांगलं चालतात हँग वगैरेचा काय ऑप्शन मतलब आहे रिजन नाही होता काय प्रॉब्ले नाही होत त्याचामध्ये आणि तो चांगला चा चालत पण होता ते जास्त चांगला फीचर होतं त्याचामध्ये आणि ते खूप चांगला फोन होता माझा ते फस्ट फोन होता